हां सर मी रमेश बोलतो हां रेस्टॉरंटमध्ये जागा उपलब्ध आहे का सर आमची फॅमिली होती चार पाचजणं होतो आम्ही हां किती वेळ लागेल मग पंधरा मिनटांनी रिकामी होईल ठीक आहे मग आम्ही येतो पंधरा मिनटांनी म्हणजे निघतो आता पंधरा मिनटांनी पोचेल तिथं काय वेळ काय आहे सर तुमच्या म्हणजे रेस्टॉरंटची बंद व्हायची वेळ काय आहे आठ आहे का

साडे नऊ बरं हा सर हां पार्किंग वगैरे आहे तिथे गाडी आणणार होतो मी मोठी

हां हां हा आम्ही फॅमिली चार पाचजण आहोत आम्हाला त्यासाठी एक मोठं टेबल हवं होतं सर हां हां ठीक आहे मग आम्ही येतो ना ओके ओके ओके

ठीक आहे सर येतो सर वीस मिनिटानी हां सर हां ओके सर ओके ठीक थँक्यू सर धन्यवाद